अमरावती जिल्ह्यामध्ये माझे आवडते स्थान कोंडेश्वर कोंडेश्वरला पण जातो आम्ही आणि तिथे मरीमाताचं मंदिर आहे तिथे आम्हाला खूप आवडतं आम्ही तिथे खूप तिथे रमणूक असते आणि मरीमाताचं जे मंदिर आहे कोंडेश्वर जे ठिकाण आहे तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं खूप असं म्हणजे फिरायला मोकळी जागा आहे तिथे लग्नं पण होतात आणि तिथे स्वयंपाक पण असतात आम्ही तिथे जास्तीत जास्त रोडगेईचा प्रोग्राम करते आम्हाला ते रोडगेईचा प्रोग्राम करायला तिथे खूप आवडतं